मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे तंत्र हे नेहमीच वापरले जातात म्हणजे पहिले नाटक हे मनोरंजनाचं जे साधन आहे तुम्हाला नाटक पाहण्यासाठी पहिले समोर जावं लागायचं नाट्यगृहामदे आजही जावं लागतं पन जसे सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट गृहात जावं लागायचं आज ते ओटीटी ह्या गोष्टींमुळे फार चेंज झालं आहे आणि मनोरंजनही ओटीटीवर फार चांगल्या पद्धतीने आणि फार कमी खर्चामदे होतं तर ओ टी टी हे जे तंत्र वापरलं गेलं आहे हे ह्याने लोकांना प्रभावित केलं आहे त्याच्यामुळे ओ टी टी ह्या दृष्टिकोनातून जर एखादा प्रोड्युसर पुढे जात असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो आणि लोकांनाही वेगवेगळे कंटेंट बघायला मिळतात तसंच इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे पहिले टिकटॉक होतं तर इंस्टाग्राम रील्स वगैरे बरेच जण करतात अत्यंत सोपं झालं आहे मोबाईलचा समोरचा कॅमेरा हा ओपन करायचा आणि लिप्सिंग करणं किंवा घरातल्या गोष्टी दाखवणं ह्या आजकाल फार ट्रेंडिंगमध्ये फार प्रचलित आहेत हे वेगवेगळे तंत्रज्ञान आहे लोकं मनोरंजन करतात ह्या गोष्टींमधून आणि त्यांना ते आवडतं आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी बघायला आवडतात तर ह्या गोष्टी लोकांना प्रभावित करतात कारण बरेचसे फेसबुकवर असे कपल्स आहेत की आम्ही घरात काय करतो दिवसभरामध्ये आम्ही कसे भांडतो आमचे नातेवाईक आमच्याशी कसे भांडतात ह्याच गोष्टींचे व्हिडिओज किंवा ह्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर किंवा फेसबुकवर ते टाकत असतात आणि लोकांना भांडणं एक लोकांच्या घरातले नक्की काय काय चालू हे बघायला नक्कीच आवडतं त्याच्यामुळे त्यांचं मनोरंजन होतं असं म्हणायला हरकत नाही म्हणून नक्कीच वेगवेगळ्या तंत्रज्ञा तंत्रज्ञान जे आहे तर त्याने नक्कीच फार प्रभावित केले आहे मनोरंजन क्षेत्राला